हं बोला नमस्कार

बरं कोणती पाहिजे आमच्याकडे खूप गाड्या आहेत तुम्हाला कोणती पाहिजे ते सांगा तुम्ही आमच्याकडे सुजूकी आहे एरटीका आहे तुम्हाला कोणती पाहिजे हो आहे न मिळेल ना तुम्हाला एशी पण मिळेल तुमचं कुठपर्यंत आहे कुठं जायचं आहे तुम्हाला असं का बरं बरं बरं बरं तुम्हाला दोन ते अडीच हजार रुपये भाडं पडेल मग हो हो बरं बरं औंढेच्यानंतर तुम्हाला दुसरीकडे कुठं जायचे का बरं बरं कुठं जायचं आहे ते सांगाल का एकदा त्याचे पण किलोमीटरवरून पैसे वाढतील बरं

तुम्ही सकाळी आम्हाला कॉल कर करता का तुमचा ॲड्रेस पाठवा मग गाडी पाठवतो आम्ही